आमच्या कोकणात समुद्रकिनारी किंवा जी पाणथळ स जमीनची शेती आहे तिथं हां राजकोका नावाचा एक पक्षी आढळतो हा पक्षी खूपचं दुर्मिळ आहे आणि पण हा पक्षी कसं आहे तो सिजन वाईज येतो जेव्हा भात शेतीत पिकते आणि मग त भात पाणथळी जमिनिमध्ये काही जे ब लहान सूक्ष्म जीव असतात किडे मकोडे काय ते तर खाण्यासाठी तो म तो समुद्रात सोडून पहिले तो समुद्र किनारी असतो नंतर मग तो शेतीत पिकलेलं त्याला माहिती आहे आता शेती मग तेला पाणी शेतीला कमीकमी होते मग ते जिवाणू किटाणू तो खायसाठी तो येतो असा पक्षी आहे आमच्या इथला कोकणातला